सोशल मीडिया आणि ऑनलाईन डान्स यूट्यूब रील्समुळे नृत्यक्षेत्रामध्ये मोठा बदल झाले आहेत यामुळे जगभरातील नृत्यक्षेत्रे सहजपणे शिकता येऊ शक येऊ लागले आहेत आणि नवोदित कलाकारांना त्यांचे कला प्रदर्शन करण्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळाले सोशल मीडियाचा प्रभाव पण बऱ्याच पद्धतीने बघू शकतो जसे की प्रसिद्धी आणि संदीप पूर्वी पूर्वी केवळ ठरावीक मंचांवर नृत्य कलाकारांना संधी मिळत असायची पण आत्ता इंस्टाग्राम यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्ममुळे कुणीही आपली कला जगासमोर मांडू शकतो डान्सर आणि कोरिओग्राफर जगभरातील लोकांशी जोडले जातात सहकार्याची न नवीन दारं उघडत आहेत ऑनलाईन डान्स युटोरिअल्सचा प्रभाव प्रभाव म्हणजे महागडे क्लासेस न घेता घरी बसून नृत्य शिकण्याची सुविधा निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लोकांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते लोक लोक स्वतःहून नवीन स्टाईल शिकून आपली कला सुधारू शकतात ह्या गोष्टीचा नकारात्मक प्रभावही आहे जसं की गुरु शिष्य परंपरेतून नि मिळालेल्या सखोल शिक्षणाची जागा झटपट शिकण्याच्या पद्धतीने घेतली व्हायरल ट्रेंडमुळे काही वेपारं व्या पारंपरिक नृत्यशैलीकडे दुर्लक्ष होते काहीजण फक्त प्रसिद्धीसाठी नृत्य करतात ज्यामुळे खरी गुणवत्ता मेहनतीच्या मुळं आपण फरक पडतो आहे एकूणच सोशल मीडिया आणि ऑनलाईन यूट्यूब ट्युटोरियल्समुळे नृत्याने लोकांपर्यंत पोचले आहे पण त्याचा उपी योग्य उपयोग करून गुणवत्तापूर्ण परीक्षण घेणे गरजेचे आहे